आता आता पाठच्याच वर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागली होती उन्हाळ्याची सुट्टी लागली होती तेव्हा आम्ही म्हणजे गावाला गेलो होतो गावाला जाताना आम्हाला इथून दोन दिवस लागले होते गावाला जाताना माझं गाव पण इथून खूप लांब आहे तर आम्ही गावाला गेलो होतो गावाला गेल्यावर आम्ही तिथे म्हणजे अशी मला आठवण आठवण राहील अशी एकच गोष्ट झाली होती की मला पोहता येत नव्हतं आणि मी ही गोष्ट माझ्या मामाला सांगितली की मामा मला पोहता येत नाही आणि मी गावाला आलो आहे तर मला थोडं पोहणं शिकव पोहणं शिकव मला कारण की मला पोहायचं आहे मी माझ्यावर अशी कोणतीही वेळ येऊ शकते की पोहण्याची तर मी तेव्हा तिथे पोहलो पाहिजे आणि पोहणं हे गरजेचं आहे तर माझ्या मामाने मला पोहणं शिकवलं पूर्ण एक महिना मी त्या पोहण्यामध्ये माझा पोहण्यामध्येच गेला होता म्हणजे मी नातेवाईकांशी भेटीसुद्धा घेतल्या नव्हत्या मी त्या पोहायला एवढा मग्न झालो होतो तर ते मी मग मला ती एक आठवण म्हणून माझ्या पूर्ण जीवनामध्ये मला ती आठवण म्हणून राहील कारण की मी माझ्या मामासोबत जे क्षण काढले होते माझे मामाने मला शिकवलं होतं पोहणं कसं असतं कसं पोहायचं काय करायचं मला कसं वाचायचं पाण्यात पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व मला शिकवलं होतं आणि तीच गोष्ट मला आता आठवते आणि मला ती आठवण म्हणून राहील पूर्ण जीवनभर आणि हाच एक तो मोठा म्हणजे चांगली सुट्टी माझी गेली होती उन्हाळयाची त्याचबद्दल मी तुमच्याशी चर्चा केली आहे धन्यवाद